हां हॅलो हां हां हां तुम्ही म्हणजे ॲग्री हां मी व्यवहारे बोलतो आहे तुमचं कृषी ह्याचं बियाणाचं दुकान आहे ना हां हां हां मी एक श शेतकरी हो इथला मला तो आता पाऊस झालेला आहे बी पेरायचं आहे तर तुमच्याकडे कसली कसली बियाणं आहेत काय काय पेरावं जरा थोडी माहिती द्या ना हो हो हां हां हां हां आमची आहे आहे काळी जमीन चांगली जमीन भारी जमीन आहे आमची आणि हां ह तर

हां हा हां हां हां हां हं हां हां हां

कोणतं हां हां

हां हां हां हां अच्छा अच्छा बरं ते ये ह हं एकरी एकरी किती ब म्हणजे बियाणं पडतं आणि ह हां हं हा अस्स अस्स ब उतारा का बरं आणि मग त्यात किती म्हणजे काय भाव आहे ते बियाणं किती लागेल पिशवीला एक पिशवीला हं हां हां हां हां हां बरं अच्छा

बरं बरं अजून दुसरं काही आहे का सोयाबीन एक पेरता येईल हां हां बरं हं बरं बरं हं अरे हां बरं बरं हां हां हां हां हां हां

बरं असं का बरं बरं बरं आणि मग तर हां हां हां हां हां हां बरं बरं चालेल आज हां ठीक आहे ठीक आहे ठीक ओके ओके ठीक